महाराष्ट्र हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा खजिना आहे महाराष्ट्रातील काही धार्मिक व आध्यात्मिक स्थळे महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास डोळ्यासमोर येतो पुणे व आसपासचा परिसर सह्याद्रीची पर्वतरांग आणि त्यामध्ये असलेले किल्ले हे पर्यटकांना पाहण्यासारखे आहे शिर्डी शिर्डी हे एक साईबाबांचे पवित्र निवासस्थान आहे ज्यांनी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण दिली होती इथे भाविक म मोठ्या श्रद्धेने येतात आणि साईबाबांचे ठिकाण जन्मस्थान असल्यामुळे त्यांच्या काही कुणा आहेत तेथे ते ते लोक पाह पाहू शकतात देहू आळंदी हे ज्ञा इथे ज्ञानेश्वरांची समाधी असलेले एक तीर्थक्षेत्र आळंदी आहे ज्यांनी श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सर्वसामान्य लोकांना समजेल अशी मराठीत लिहिली होती आणि ते गीतेतलं ज्ञान तून त्यांनी सा जनसामान्यापर्यंत पोचवलं होतं असं काम करून हे ज्ञानेश्वर माऊली अवघ्या सोळाव्या वर्षी जिवंत समाधी घेतलेली आहे त्यांनी आळंदीमध्ये तर तिथे त्यांची समाधीचं मंदिर आहे देहू हे तुकाराम महाराजांचं जन्म ठिकाण आहे जन्मगाव आहे इथे तुकाराम महाराजांच्या मंदिर आहे नाशिक येथे कुंभमेळा भरतो गोदावरी नदीच्या काठावर नाशिक हे शहर आहे इथे रामा रामायणातील काही घटना घडलेल्या आहेत असं म्हणतात इत्यात त्यापैकीस काही रामाची मंदिरं आहेत पंचवटी इथे पाच वडांचं ब वडांची झाडं असलेलं हे एक पंचवटी नाव आहे त्याला त्या पाच वडांच्या झाडावरून त्याला पंचवटी असं नाव दिले आणि ते पंचवटी हे ठिकाण पण रामायणातली काही घटना घडलेल्या आहेत जसं की सीतेला रावणाने पळवून नेली ते इथूनच इ ते घटना इथे घडली असं सांगितलं जातं तर असं हे पंचवटी ठिकाण आहे नाशिकमध्ये दे मन नंतर हरिहरेश्वर हे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर नगरीमध्ये आ मध्ये आकर्षक समुद्रकिनारे आणि हे एक निसर्गरम्य दृश्य असलेलं हे हरिहरेश्वराचं ठिकाण आहे इथे कालभैरव मंदिर आणि गणेश गल्लीसारखी प्राचीन मंदिरे पण आहेत या आणि ए या हे सोडून आणि कोल्हापूरचे म महालक्ष्मी मंदिर आहे ती साडे तीन शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे पन्हाळा किल्ला कोल्हापूरच्या जवळच पन्हाळा किल्ला आहे जो शिव शिवकालीन आहे आ त्याची तटबंदी किल्ल्याचं बांधकाम अजूनही पाहण्यासारखं आहे त्याच्याजवळच घो घोडखिंड जिथे बाजीप्रभूंच्या बाजीप्रभूंनी लढवलेली खिंड होती तर ते तोही इतिहासामध्ये आहे तेही ठिकाण पन्हाळ्याच्या बाजूलाच डोंगरामध्ये आहे सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हे रामदास स्वामींचं मंदिर आहे इकडे पादुका आहेत तर हे सज्जनगड पण लोकांना पाहण्यासारखं आहे आणि असेच दत्ताची ठिकाणं आहेत महाराष्ट्रामध्ये जी की खूप फेमस आहेत अशा तीर्थस्थळांना लोकं भेटी देतात जसे की औदुंबर आहे नरसोबाची वाडी आहे गाणगापूर आहे तर अशी ही दत्ताची ठिकाणं आहेत आ आणि आणि असे अनेक धार्मिक ठिकाणे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील